हॅलो नमस्कार सर बस मस्त मजेत आपण कसे आहात ओके गेलो तर नाही आहे पण हो हो हो हो हो हा हा हा हा हो हो हो सर तो म्हणजे आपण त्यांना हे बांद्राला ना बांद्रा सिलिंक शेवळी येस येस गेलं आहे गेलं आहे गेलं आहे गेलो आहे शॉर्टकट हो हो मस्त येस येस येस हो हो हो सुंदर वेळ वाचतो आपला होय हो बरोबर बरोबर गेले आहे गेले आहे मी मुद्दाम नाही गेली आहे गेली आहे गेली आहे आम्ही चर्चगेटला चाललो होतो ना तेव्हा पण त्या सेतूचा वापर केला मी म्हटलं जेवढं आपल्याला लवकर पोहचायचं वेळ दिला होता आम्हाला त्याच्यामुळे म्हटलं आपण आता तिकडूनच घेऊ घेऊ आणि आम्ही तसं गेलो आणि मज्जा पण आली थोड्या वेळ मला त्या ट्राफिकमधनं जाण्यापेक्षा असं रीलॅक्समध्ये प्रवास वाटला खूप छान गेलंय छान गेलं आहे आपल्या गव्हर्मेंटने छान केलं हो हा चकाचक झालेय सोलरचा खूप फायदा आहे आणि त्याच्यासाठी जास्त जसं सोलर वापर करेल कोणी बिल्डिंगमध्ये पण आजकाल करतंय डेव्हलप म्हणायला हरकत नाही आणि जास्त हो हो हो हो हो आणि बरं पडतं बिल लाइट वगैरे घरासाठी आपली थोडी फ्री ऑफ द कॉस्ट भेटते वाचलं ह्याबद्दल पाहिलं आहे मी हो हो हो हो हो हो हो कंटाळवाणा प्रवास वाटत नाही मजा येते प्रवास करायला अगदी अगदी अगदी बरोबर हो आं नको वाटायचं नको नको तो प्रवास नको ती ट्राफिक हो हो हो बरोबर बरोबर एकदम मस्त बोललात नाय नाय नाय वेगवेगळ्या सुविधा दिल्या आहेत आपल्याला गव्हर्मेंटने छान मेट्रो झालेली आहे डेव्हलप ओके मॅम मस्त जरा रीलॅक्स झालं आहे हो मेट्रोला जाणारी लोकं जरा सुखकारक झालं त्यांना नक्की घाटकोपरला या साईडला हो आणि त्या ट्रेनची गर्दी थोडी वाचली आहेच आता लोकसंख्या खूप झालेली आहे त्याप्रमाणे आपलं गव्हर्मेंट डेव्हलपमेन्टच्या खूप काही करत आहे पाण्याची सुविधाचा प्रश्न आहे पण सध्या पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे हो नक्की नक्की कुठे बरं आपलं घराचं लोकेशन वा वा वा छान छान थँक्यू हो लवकर भेटू नक्की नक्की बाय यु अल्सो बाय